हॅलो हां मॅडम बोला आवाज येतो हो हो हो बोला ना अच्छा बोला ना आपलं नाव

ओके बोला आपलं जे अंजनवेल ॲग्रो टुरिजम आहे ते पुण्यापासून खूप जास्त जवळ आहे म्हणजे तुम्हाला पवना लेक कॅम्प माहिती असेल त्या साईटला तर तिथून अगदीच जवळ आहे एक दहा मिनटांवरती वगैरे आहे तर हां जास्त दूर नाही आणि पावसाळ्यामध्ये मोस्टली काय होतं की ग्रीनरी खूप सुंदर दिसते आहे हा तर ॲक्च्युअली पीक पिरियड आहे की बरेच जण आम्हाला विचारत आहेत की येऊ शकता का वगैरे तर खूप आत्ताच चांगली संधी आहे अच्छा हो हो विग डेजलासाठी आपले वेगळे पॅकेजेस आहेत तर ते सुद्धा मी अरेंज करून देऊ शकतो तुम्ही किती लोक आहात साधारण आठ ते दहा लोक अच्छा आणि किती दिवसांचा तुम्ही प्लॅन करताय हो हो हो नाही नाही खूप चांगला डिसिजन आहे तुमचा खरंतर कारण आत्ता जे आपण अंजनवेल सुरू केलं ते अगदीच नवीन आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसं की तळं आहे किंवा मोठमोठ्या बागा आहेत आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे डोंगर आहे दऱ्या आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं राहू शकता जसं की तुम्हाला कॅम्पिंग करायचं असेल तर तसं आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो किंवा तुम्हाला जर डिलक्स पाहिजे असेल तर तसंही आपल्याकडे अव्हेलेबल आहे सोबतच डिनर लंच आणि ब्रेकफास्ट सगळं आम्ही याच ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहे आणि एकदम फॅमिली फ्रेंडली आहे मोस्टली जे वीक डेजमध्ये येतात ते फॅमिलीज असतात तर त्या पद्धतीनं आपण तुमचं पॅकेज डिसाईड करू शकतो डॉर्मॅटीमध्ये पण आहे तीन वेगळ्या प्रकारचे आहेत अगदी तुम्हाला बेडरूम बाथरूम किचन सुद्धा सेपरेट मिळू शकतं तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या आणि महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच ठिकाणी पार्किंगचा इश्यू असतो तर आपल्याकडे तसाही काही इशू नाही आहे इथे व्यवस्थित पार्किंगला जागा आहे आणि पुण्यापासून म्हणजे अगदी स्वार्गेटपासून फक्त तीस किलोमीटरवरती आहे तर तुम्ही तुमचं लोकेशन सुद्धा सांगू शकता हो हो पिकअप सुद्धा आमच्याकडेच असणार आहे फक्त तुम्ही एक लोकेशन आम्हाला सांगाल त्या पद्धतीनं आम्ही गॅ गाडी अरेंज करून देऊ शकतो साधारण या आठवड्याचा सध्या फुल आहे शेड्यूल पुढच्या आठवड्यामध्ये जमू शकेल जर तुम्ही एक दोन दिवसांमध्ये सांगितलं तर जास्त बेटर होईल जेणेकरून आम्ही कन्फ्लायन्स करू शकू हो हो तुम्हाला डिटेल्स मी शेअर करतो आणि जर तुम्ही रिटायर्ड ऑफिसर वगैरे असाल बाकी सगळे तर आपला काही डिस्काउंट वगैरे पण आहे तर तो सुद्धा प्रोवाईड केला जाईल चालेल मग ओके ओके थँक्यू थँक्यू